हॅलो गॅस वितरण मी माझा सिलेंडर आता तुमच्याकडे बुक केला आहे आणि ॲर आरक्षण नंबर है सत्तावन तसंच आरक्षण संदर्भ नंबर सत्तावन आहे पण अजून माझा गॅस आला नाही तर लेट का झाला काही मला सांगू शकाल का मये मी त्याची वाट बघते आहे